साहजिकच गात असताना पहिले तर आपल्या चेहऱ्यावर आपल्या इंस्टंट आणणे गरजेचं आहे गात असताना तो सादरीकरण करत असताना चेहऱ्याचे हावभाव एटोमॅटिकली आपले बनलेच पाहिजे जेव्हा आपलं

तर खरोखर तो गाणं आपण चांगल्या तऱ्हेनं गाऊ शकतो त्या गाण्याला चांगलं बनवू शकतो आपण आणि हो गाण्याचा रियाज सोडलं तर बरेचशे गोष्टी आहेत जे आपण पाळले पाहिजे जर आपला आवाज जर चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला खूप काही रियाज करा करणे गरजे